हॅलो अद्वेत इवेंट मॅनेजमेंटमधून बोलत आहे का हां मी प्रतमेश बाबर बोलतो आहे मला रोहित रोहित मानेने तुमचा नंबर दिला तुम्ही मागच्या महिन्यात त्याचा साखरपुडा झालेला बघा हां हां तेच हां हां तेच ते माझं हां त्यांनी नंबर दिला माझ्या आता बहिणीचं साखरपुडा आहे चार दिवसांनी म्हणजेच तीस तारखेला तर त्यासाठी मला डेकोरेशन पाहिजे होतं तर तुम्ही तुमच्या इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे डेकोरेशन मला डेकोरेशन अख्खा हॉलला डेकोरेशन पाहिजे होतं मग कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही डेकोरेशन करू शकता हां नाही हां हां हां नाही आर्टिफिशल फुलांचं नकोच आहे ओरिजनल फुलांचंच पाहिजे म्हणजे काही जे सग जे तुम्ही फुलं जे वापराल ते सगळे ओरिजनलच पाहिजे आहेत फुलं आर्टिफिशल एकही नको आहे आणि सुरुवातीला अशी मोठी कमान पाहिजे फुलाची आणि त्यातमध्ये बलून्सचं डेकोरेशन असलं तरी चालेल तर होऊन जाईल का त्याचं तसं तुम्ही जर तुम्ही तुमचे जे बाकीचे इवेंट करता नाही तुम्ही जे इवेंट बाकीचे करता त्याला कुठले वापरता तेच वापरा ना तुम्हाला जे चांगलं वाटतं तेच वापरा मग हां आवड म्हणजे तसं म्हणलं तरी मोगऱ्याचे जे फूल असतं आहे का नाही ते केलं तरी चालतं आहे मोगऱ्या मोगऱ्याचं नाही गुलाबाच्या फुलाचं

तर मी काय म्हणतो आहे सगळं ओवरऑल अख्ख्या ह्याचं किती रुपये होतात अख्खी सगळं टोटल इवेंटचं किती रुपये होतात तुमचं पॅकेज हाय का काय हां बरं ठीक आहे आम्हाला अख्खा एक दिवसासाठी पाहिजे आणि डेकोरेशनचे मी तुम्हाला फोटो पाठवतो सेम तसं डेकोरेशन झालं पाहिजे चालत आहे मग मी हां हो हो हो बहिणीचा करायचा आहे तर हो हो हो हो हो चालेल चालेल करतो ते मी आणि तुम्हाला कुठं येऊन भेटू मग तुमचा पत्ता काय आहे ओके चालत आहे तिथं दुकान आहे का तुमचं ओक ओके ओके चालत आहे मी उद्या येऊन तिथं येऊन भेटून जाईल चालेल आणि ओके चालत आहे ओके हां